हां हॅलो कृतिका सुपर स्टोअर का मला थोड्या सामानाची लिस्ट द्यायची होती तर तुम्ही लिहून घेऊ शकता का हां तुमच्याकडे हिरा बेसन मिळतं का हां हिरा बेसन हिरा बेसन अर्धा किलो दोन सेन्सोडाईन रॅपिड रिलीफवाल्या टूथपेस्ट एक विबाचा मेयोनीज जे दोनशे ग्रॅमचं येतं ते हवं आहे त्याच्यानंतर मला तुमच्याकडे डक एक्झ आहेत का हा मग तो बारा एक डझनाचा एक बॉक्स हवा आहे हां आणि बासमतीचा तुमच्याकडे कोणते कोणते तांदूळ आहेत हां मग बासमती मोगरा पाच किलोचा पॅकेट द्या बासमती मोगरा तुकडा हां पाच किलो त्याच्यानंतर ज्वारी कुठली चांगली आहे का पिवळी ज्वारी आहे हां मग ज्वारी ज्वारी तीन किलो किती किलो ज्वारी तीन किलो द्या आणि तुमच्याकडे विदेशी पदार्थ मिळतात का भाज्या वगैरे अच्छा आणि तुमच्याकडे सरबतं वगैरे त्याचं कॉन्सन्ट्रेट मिळतं का मॅप्रोचं हां मग एक स्ट्रॉबेरी आणि एक किवीचं ॲड करा हां त्याच्यानंतर आत्तापर्यंतचं टोटल बिल किती झालं आहे सांगू शकता का सतराशे ठीक आहे ठीक आहे आणि तुमचं तुम नाही नाही होम डिलिव्हरी होईल का अच्छा किती असतात त्याचे चार्जेस ओके ओके ओके चालेल मला होम डिलेवरी हवी आहे मी तुम्हाला ॲड्रेस माझा व्हॉट्सअप करते ह्या नंबरवरती आणि तुमच्या माणसाला कॅश द्यावी लागते की ऑनलाईन तो स्कॅनर घेऊन येईल ओके ओके आणि साधारण किती वेळामध्ये हे डिलिवरी होऊ शकते साधारण पुढचे दोन चार तासांनी होईल का जास्त वेळ लागेल ओके ओके तेच विचारायचं होतं ठीक आहे आणि अजून काही ॲड करायचं असेल तर मी एक तासाभरात तुम्हाला ॲड करते थँक्यू थँक्यू